हा बोला मॅडम कोण बोलत आहेत आपण हो हो आमच्याकडे भाजीपाला असतो त्यामधूनच बोलत आहे मी अच्छा आमच्याकडे भाज्या सर्वच प्रकारच्या आहेत आपल्याकडे वांगी आहे टमाटर आहे चवळी आहे मेथीची भाजी आहे हो आपल्याकडे सर्व फ्रेश भाजीपाला असते ताजा भाजीपाला आपण आपल्याकडे सकाळी आणतो आहे तर रात्रीपर्यंत आपल्याकडे भाजीपाला संपून जातो पूर्ण तुम्हाला काही हवं आहे का

अच्छा हा एक किलो वांगे दोन किलो टमाटर हो पालक पण आहे हां हां ठीक आहे एक किलो पालक हा हो हो फ्रुटस पण आहेत आपल्याकडे ॲपल आहे चिकू आहे मँग परत आंबे पण आहेत आपल्याकडे

बरं बरं ठीक आहे चालेल चालेल हा बनाना पण आहेत आपल्याकडे बरं ठीक आहे चालेल बरं हे जे आहेत आपल्याकडे भाजीपाला तर हे वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत तर तुम्ही जे मला सांगितलेलं आहे तर मी ते तुम्हाला त्याचे रेटस मी लिहून पाठवते आहे ठीक आहे हा आणि आता ते तुम्ही जास्त कॉन्टिटीमध्ये घेत आहे तर त्यावरती आपल्याकडे आपण डिस्काउंट पण देतो आहे आणि आपल्याकडे घरपोच सेवा पण उपलब्ध आहे तर तुम्हाला हे कसं तुम्ही इथेच दुकानावरती येणार आहात की तुम्ही तुम्हाला घरी आणून पाहिजे आहे बरं ठीक आहे आपल्याकडे आपण पाच ते दहा पर्सेंट डिस्काउंट आपण देतो जर आपले जे नेहमीचे कस्टमर असले ना तर त्यांना आपण दहा टक्के डिस्काउंट त्यावरती देतो आता तुमचं जे आहे भाजीपाला हा टोटल एक सातशे रुपये याचं बिल होतं आहे तर सातशे रुपयावरती तुम्हाला एक सत्तर टक्के तुम्हा सत्तर रुपये तुम्हाला डिस्काउंट भेटणार याच्यावर नाही नाही नाही नाही त्याला काहीच नाही ते तुम्हाला सायंकाळपर्यंत तुमच्याकडे पोहचून जाणार तुमचा पत्ता मला पाठवून द्याल मॅसेज करून द्याल ठीक आहे हा ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे थँक्यू हा हा